माझ्या घरामध्ये सर्वांनाच बागकामाची आवड आहे कारण मी जिथे राहतो त्याच्या शेजारीच मी एक मोठी जागा अशी बागकामासाठी सोडून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये फळझाडं फुल फुलझाडं बऱ्याच प्रकारची झाडं आहेत गार्डनिंग करण्यासाठी म्हणजे बागकाम करण्यासाठी वेळ असा मा म म्हणजे जो मी निसर्गाच्या साधि सान्निध्यात जे मला हवं होतं ते मला ते बागकामाच्या स्वरूपातून मिळतं आणि माझ्या घरामध्ये आई वडील माझी मिसेस माझी बायको आणि माझा मुलगा इवं दो या सर्वांना म्हणजे बागकाम कारण त्याच्यातून जे एक आत्मिक समाधान आणि विरंगूळा म्हणून ते जोपासलेलं आहे काही गोष्टी अशा आहेत की जे त्याच्यामध्ये तुम्ही गेल्याच्यानंतर बागकामात गेल्याच्यानंतर तुम्हाला निसर्ग किती जवळ आहे आणि किती दूर आहे हे तुम्हाला लक्षात येतं आणि मी श सर्वसाधारण श शहरामध्ये तुम्हाला बांधकाम भरपूर झाल्या कारणाने लोकांकडे एक म्हणजे जे ब जे लहान मुलांना जे बाग आता मला बागेत घ्यायचं म्हटलं तर एक जे काही महापालिकेनी किंवा जे काही नगरपालिकेने जे काही गार्डन केलेलं आहे ते तिथेच मला घेऊन जावं लागत होतं पण मी माझ्या घराच्या शेजरी त्या कारणास्तव एक प्लॉट रिकामा ठेवला बागकाम पू आणि क करताना म्हणजे खूप एक आत्मिक समाधान मिळतं त्याच्यामध्ये